मी ॲज अ टीचर म्हणून नोकरी करते मी माझ्या भविष्यात असा गोल ठेवलेला की मला एका मोठ्या शाळेचे प्रिन्सिपल व्हायचं आहे जिथे म्हणजे मला माझ्या हिशोबाने मुलांना जे संस्कार आहेत ते करायचे आहेत किंवा त्यांना सगळ्या फील्डमध्ये हे करायला म्हणजे वाढवायचं आहे आणि एक म्हणजे स्वतःचं एक माइल्स नाव एक माईलस्टोन म्हणून ठेवायचं आहे असं माझं एक गोल आहे